हॅलो परिवहन सेवा साहाय्यक पथक हा ह मी सदाशिव नारायण जोशी बोलतोय

तर माझ्याकडे वाहनचालक परवाना आहे परंतु त्याचं नूतनीकरणाचं दिनांक कोणता आहे त्याबद्दल मला माहिती नाही हा तर नूतनीकरणाचा जर दिनांक मला मिळाला तर मला सेवा साह्य पथकाला ई मेल करता येईल सर कृपया तुम्ही मला नूतनीकरणाच्या दिनांकाबद्दल माहिती देऊ शकताल का हो सर धन्यवाद